ऍमेझॉन हा आम्ही सव्वीस जुनला एक हेअर ऑइल ऑर्डर केलं होतं हां ते आम्ही रद्द केली ती ऑर्डर पण त्याचा अजून हा त्याचा रिफंड आलेला नाही हां हां होय सत्राशे पस्तीस रुपयाचं रिफंड आहे आता तीन चार दिवस झाले तो अजून आमच्या बँकमध्ये क्रेडिट झालेला दिसत नाही नाही पण तो साधारण तुमचा दोन दिवसात होतो ना हो आता जवळ जवळ सहा सात दिवस झाले अजून आला नाही होय सत्राशे पस्तीस हेअर ऑईलचा आहे

प्रसाद खानोलकर पिंगोळी

नाही उद्या पण द रविवार असल्यानंतर तुमचं चालू असतं की रविवारी पण री हा सुट्टीच्या दिवशी पण होऊ शकतो हो पण तुम साधारण तुमच्या ह्याच्याप्रमाणे बघितलं तर ते एक तीन दिवसात रिफंड होईल असं सांगितलं जातं पण ते आता चार पाच दिवस झाले तरी अजून आला नाही पण होईल ना हां पण तो ऑटो रिफंड होतो ना एकदा ऑर्डर तो आम्ही जर रद्द केली रद्द केल्यानंतर ती ऑटो रिफंड होतो ना हो मग तो व्हायला पाहिजे इतके दिवस का लागतात बँकेचा सर्वर बंद असतो बँकेचा सर्वर हां तो काय आमच्या हातात नाही ना हां मग तुमच्याही हातात नाही बरोबर आहे पण ते व्हायला पाहिजे ना तुमच्या सिस्टममध्ये ते सगळं व्हायला पाहिजे ते पं ह्याच्यासाठी आम्हाला जर फोन करावे लागले आणि प्रत्येकवेळी जर फॉलोअप घ्यायला लागला त्याचा उपयोग नाही हो हो तुमची पण बघायला पाय आता मला सांगा आता तो नक्की केव्हा येईल

चोवीस तासात चोवी हां चालेल चोवीस तासात येईल बरं ओके